मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि तिचा मला अभिमानही आहे परंतु आपण ती भाषा उच्चभ्रू लोकांमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला तर काही लोक आपल्याला मागासलेले व गावठी समजतात परंतु आपली भाषा किती सुंदर आहे हे पटवून देण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील आपल्या मराठी भाषेची महती सांगणारे मराठी साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल त्यात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून ते आत्ताच्या नवीन लोकं लेखकांच्या साहित्याचाही समावेश करावा लागेल या व्यतिरिक्त मराठी गाणी मराठी चित्रपट मराठी नाटकांचाही त्यात समावेश करावा लागेल